आमच्या गावाची जी वार्षिक जत्रा असते ती नेहमी जनवरी महिन्यातच भरत असते कारण की जनवरी महिन्यात जे ही जत्रा आहे तसं तर आमच्या गावाचे जे मारुती आहे तर त्यांच्यावर आधारित ती आम्ही त्यांच्या पूजेसाठी आम्ही ती जत्रा वगैरे असते म्हणजे नेहमीच असते दर वर्षी तर जनवरी महिन्यातच होत असते एक ते अकराबारा तारखेपर्यंत या कधी पण या मध्यात असे कोणतेही दिवस आले तर त्या दिवसात असते ती तर या जत्रेमध्ये म्हणजे लहानपणीच पासनंच जो पहिला दिवस असतो तर पहिल्या दिवशीचा मला अनुभव आहे की म्हणजे जे बैल वगैरे असतात तर बैलांच्या ऐवजी म्हणजे माणसं घेऊन जात असतात म्हणजे लोकांना असे सवाऱ्या करून बैलगाडींवर तर त्यांना खूप असं कुमकुम हळद वगैरे लावलेली असते त्यांचा त्यांनी म्हणजे काही नवस वगैरे बहुतेक धरलेला असतो तर त्यामुळे आणि खूप सारे भजनं वगैरेसुद्धा होतात रात्रीच्या वेळेस खास कलकी आणि दुसऱ्या दिवशी असं होत असते की नाही पहिल्याच दिवशी असं होत असते की पूर्ण गावासाठी म्हणजे जेवण बनवलेलं असते आणि जेवण सगळे जण पुरी जे जेवण आहे तर ते पुरीभाजी असते जेवण तो प्रसाद म्हणून वाटला जात असतो जत्रेचा तर खूप सारे लोक तिथं येतात पहिल्या दिवशी पूर्ण गावच जमा होते आणि लोक दुरूनदुरून येतात मारुतीच्या दर्शनासाठी आणि जत्रेचा लाभ घ्यायसाठी